हा बोला मॅडम हा मला माझ्याकडे ना गणपती आहे तर मला ना प डेकोरेशनचा आर्डर द्यायचा होता फुलांचं तर तुमच्याकडे कुठले फुलं वगैरे आहेत

मला ना गे असं म्हणजे गुलाबाचे व्हाईट गुलाब लाल गुलाब आणि काही गेंद्याचे फुलं म्हणजे असे जास्वंद वगैरे त्याचं असं छानसं डेकोरेशन करायचंय गणपतीला गुलाबाचे लाल गुलाब

ते लिलीचे पण फुलं असतात का तुमच्याकडे अच्छा अच्छा आता काही म्हण तर काय रेट आहे तुमचं अच्छा अच्छा अच्छा पण डेकोरेशन एकदम चांगलं परफेक्ट पाहिजे मॅडम की लोकांनी म्हणजे स्तुती पण केली पाहिजे ना कारण तुम्ही छान डेकोरेशन कराल तर आम्ही लोक विचारतील की कुठून केलं तर आम्ही परत मग तुम्हाला सांगू शकतो दुसऱ्यांदा की आमच्याकडे यांचं डेकोरेशन खूप छान करतात तर यांच्याकडे ऑर्डर द्या म्हणून अच्छा अच्छा अच्छा अच्छा ठीक आहे ना अच्छा अच्छा हं हं हं हो अच्छा त्याच्यामध्ये मग सिलेक्ट करून आम्ही हो हो ठीक आहे ना असे आठ दहा प्रकारचे फुलं आणाल तर मग आम्ही तेथलं सांगू की हे फूल छान दिसतंय त्या फूल छान दिसतंय तर ते फुलं मग तुम्ही त्या फुलांचं आमच्याकडे डेकोरेशन करून द्याल पहिले शँपल घेऊन याल ना माझ्याकडे फुलांचे हा ठीक आहे ना अच्छा अच्छा अच्छा अच्छा हो का अच्छा अच्छा थोडं कमी कराल पण डेकोरेशनचं आता बघू डेकोरेशन झाल्यावर वाटल्यास आम्ही जास्त पण देऊ शकतो तुम्हाला असं काही नाही हा अच्छा अच्छा बरं बरं बरं बरं ठीक आहे ना ठीक आहे ना ओके मॅडम हो बरं